मी कोकणात राहते त्यामुळे कोकणात आमच्याकडे होळी हा एक उत्सव होतो हा जो सण आहे इकडचा आणि तो मोठ्या प्रमाणात केला जातो तर माझ्या मी ज्या गावाला बिलाँग करते तिथे डिंगणे त्या गावात अशी प्रथा आहे की तिथे सात दिवसाचा हा एकूण कार्यक्रम साजरा केला जातो त्यात पहिले पाच दिवस वेगवेगळ्या प्रकारचे रोंबाट म्हणून एक प्रकार असतो ती काढली जातात रोंबाट म्हणजे व्यक्ती विविध वेष धारण करतात म्हणजे आणि ते नाचतात ढोलकाच्या तालावर नाचतात गाणी म्हणत नाचतात आणि ते तो उत्सव पाच दिवस साजरा करतात नंतर सहाव्या दिवशी पूर्ण संपूर्ण गावाचं म्हणजे संपूर्ण गावातले सगळे लोक एकत्र येऊन तसेच रोंबाट घालतात म्हणजे नाचतात त्याच्यानंतर आमच्याकडे नाटक असतं कोकणात दशावतारी नाटक हा जो प्रकार आहे तो खूप प्रसिद्ध आहे तर आमच्याकडे दशावतारी नाटक असतं आणि त्यानंतर सहावा दिवस आमचा होतो सातव्या दिवशी आमच्याकडे घोडेमोडणी म्हणून एक प्रकार असतो घोडेमोडणी म्हणजे आमच्याकडे देवाची वारी जी येतात ती तीन जण घोडे नेसतात आणि त्याच्यानंतर देवळात त्यांची पूजा केली जाते त्यांना आंघोळ वगैरे घातली जाते सकाळी त्याच्यानंतर देवळात येतात ते नाचतात गावातले प्रत्येकजण त्यांना केळीचा प्रसाद देतात आणि ते त्यांना आशीर्वाद म्हणून ह्याची आपली सदाफुलीची फुलं देतात आणि ते एकत्र तो घोडेमोडणीचा कार्यक्रम आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात होतो आणि त्याच्यानंतर सातव्या दिवशी संध्याकाळी आमच्याकडे तळी येते म्हणजे देवात देवळातलं तीर्थ काढलं जातं देवीचं आणि ते प्रत्येक घरोघरी नेलं जातं घरोघरी त्याची पूजा होते आणि ते प्रत्येक घरातल्या माणसाला दिलं जातं आणि त्याच्यानंतर राधा म्हणून एक प्रकार असतो जो सहाव्या दिवशी काढला जातो सकाळी तिथे गावातलीच लोकं राधेचा वेष करतात आणि प्रत्येक घरी जाऊन त्या राधेची पूजा केली जाते ती राधा दिवसभरात प्रत्येकाच्या घरी जाते आणि तिची पूजा केली जाते आणि सातव्या दिवशी संध्याकाळी आमच्याकडे चोर म्हणून एक प्रकार असतो म्हणजे त्याच्यात तीन माणूस असतात ते चोर म्हणून आपलं रूप धारण करतात आणि प्रत्येक घरी जातात घरोघरी त्यांची पूजा होते आणि पूजा झाली की एक थोडा मजेशीर भाग आहे की ते कोंबडी चोरतात गावातली म्हणजे ज्याची त्यांना जर गावात कुठे कोंबडी खु अशी दिख फिरताना दिसली की ते त्यांना पकडतात त्याच्यानंतर त्यांची आमच्याकडे एक कुंड आहे घोडेकुंड चोरकुंड तिकडे त्यांना नेतात तिकडे त्यांची पूजा वगरे होते मग ते सगळी ती कोंबडी असतात त्यांचं चिकन वगैरे बनवतात भाकऱ्या दिल्या जातात त्यांना घरातून म्हणजे जेव्हा त्यांची पूजा केली जाते तेव्हा तेव्हा त्यांना भाकऱ्या दिल्या जातात त्या भाकऱ्या घेतात आणि मग सगळी गावातली जी पुरुष मंडळी आहेत तर त्यांच्याबरोबर जाऊन तिकडे भाकरीचा आणि त्या चिकनचा नैवेद्य खातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक प्रकार होतो की ते हो जेव्हा चोर सोडायचे असतात तेव्हा त्यांना आगीवरून उडी मारून जावं लागतं त्यातून उडी मारून जातात मग ते सोडतात आणि मग ते त्यांना घरी घेऊन मग परत देवाला नमस्कार वगैरे करून त्यांना आंघोळ वगैरे घालून आमचा जो सात दिवसाचा होळीचा उत्सव असतो तो संपतो अशा प्रकारे आमच्या कोकणात इथे होळी साजरी केली जाते मुख्यतः धामाण जो प्रकार आहे चोर प्रकार आहे किंवा दशावतारी नाटकं आहेत आणि रोंबाट यांच्या होळी या सणाला साजरे केले जातात